आमच्या भागामध्ये सर्वाधिक आमच्या भागातील सर्वाधिक उत्पन्न देणारे पीक म्हणजे तूर आहे शेतामध्ये आमच्याकडे सर्वात जास्त शेतामध्ये काहीच जर पिकवते तर सोयाबीन तर पिकवतेच पण तूरसुद्धा पिरंर पिकवते तुरीमुळे तुरीमुळे असे फायदे गे तुरीमुळे तूर मार्केटतूनटात नेऊ पण नेऊन पण पैसे मिळवू शकतो आणि तुरीमुळे तुरीची डाळ पण आपल्याला मिळू शकते म्हणून सर्वाधिक नफा देणारे पीक आहे तर ते म्हणजे तूर तुरीतून आपल्याला डाळसुद्धा मिळते तूर विकून आपल्याला पैसेसुद्धा मिळते आणि तूर किती बी दिवस घरात राहिली तर खराबसुद्धा होत नाही आपण तुरी जात्यावर सुद्धा घरी भरडू शकतो तुरीमुळे आपल्याला जे काही कळना वगैरे असतं ते सुद्धा खायला मिळतो आणि तुरीची डाळसुद्धा विकून आपण पैसे कमावू शकतो अशाच ह्यानं आमच्याकडे सर्वात उत्पन्न जास्त होत असेल तर ते म्हणजे तूर आहे